पचमढीला एक महादेवाचं देवस्थान आहे चौरागड म्हणून तिथे चढायचं एक स् साधनच आहे म्हणजे चढावंच लागतं आणि चढता चढता जसं नंदी एकीकडे महादेव एकीकडे तर असं एक चढण्याचं ठिकाण आहे तिथे कुठलंही वाहन जात नाही आपल्याला पायदळच तिथे चढावं लागतं आणि तिथून खूप चांगलं सौंदर्य निसर्गरम्य वातावरण दिसतात आणि खूप अविश्वसनीय ठिकाण आहे तिक चढ तिथे रस्ता पण व्यवस्थित नाही टेकडे टाकडेच आहे तर चढताना खूप चांगलं तिथं कसरत करावं लागतं की इझिली तिथं आपण चढू शकत नाही आणि त्या वेळेला तिथे गर्दी पण खूप लोकांची राहते रात्रभर लोकांचं येणंजाणं राहता तो चढताना खूप चांगला अनुभव येतो आणि दुसरं जसं आपण चढतो आणि जेव्हा आपण थकून एकदम शांत बसतो तर दुसऱ्या दिवशी आपले एवढे पाय वगैरे आखडून जातात की खूप जाम होतात की एक पाऊलसुद्धा चालणं होत नाही तर हा अशा प्रकारचा तिथे गेल्यावर खूप चांगला अनुभव आलेला आहे